दुसऱ्या शहरातल्या शाळा किंवा हायस्कूलमध्ये विद्यार्थी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करतात आणि बस कधीक जेव्हा जास्त पाऊस पडतो की काही लोक मोर्चा काढतात तेव्हा बसेस नेहमीत उपलब्ध नसतात अनेक वेळा बस कधीकधी येत नाही प्राथमिक शिक्षण चांगलं असतं पण दर्जेदार नसतं बऱ्याचशा अडचणी असतात गरिबी असते घरात त्यामुळे काही जणं शिक्षण घेत नाहीत